हॅलो नमस्कार इलेक्ट्रिशियन बोलताय का रत्नागिरीमधून मी इथून खेडमधून बोलतोय ऋतिक तर आपण नवीनच घर आता चालू केलं आहे घर घर बांधायचं चालू केलं आहे तर सध्या आम्हाला आता इलेक्ट्रिकचे म्हणजे सगळे सप्लाय वगैरे बोर्ड वगैरे लावून घ्यायचे आहेत आणि जरा आम्ही सिलिंग पण केले ना त्यासाठी ते साजं सजवायचं पण आहे त्यासाठी आपल्याला म्हणजे हां तर तुम्ही म्हणजे तुमचं काय काम चालू आहे का दुसरीकडे ओके ओके तर आम्हाला म्हणजे मोठं काम नाही जास्त चार पाच दिवसात होऊन जाईल तर तरी दोन हां दोन दोन हां आमचे तीन रूमचं घरं तीन रूममध्ये बोर्ड वगैरे इलेक्ट्रिसिटी सप्लाय वगैरे हां ते ते सगळं पाहिजे तर तरी किती खर्च येईल तीन रूमसाठी

विदाउट जेवण हां

बरोबर बरोबर हां अ तरी मग ते सामानाचं तुम्ही आणणार की आम्हालाच आणायला लागेल कसं काय बरं बरं तर तुम्ही इथून बघून आम्हाला लिस्ट द्याल हां हो खेडमध्ये ओके ओके हो हो हो बरोबर

ओके ओके चालेल कारण की आम्ही हां आम्ही पण घाई कशासाठी करतो ते आमची जरा घरात एक कार्यक्रम आहे पूजा आहे आमच्या इथे तर त्यासाठी आम्ही जरा घाई करतोय म्हटलं लगेचच आता करून टाकू नंतर मग परत ते हे नाही कारण की इलेक्ट्रिक म्हणजे सप्लाय पाहिजेच ना कुठल्या पण गोष्टीला आता ते गरजेचंच आहे ते ठेवू शकत नाही काम हां हां हां ओके चालेल चालेल हो हो नक्की या हां हो हो ओके चालेल ठीक हो चालेल